हा आता नवरात्र येणार आहे तर काय तयारी चालू आहे नवरात्रीची मग आता वर्गणीचा वर्गणी चालू आहे का जमा किती झाली आत्तापर्यंत हां हां गोळा करणं चालू आहे समजा नाही डेकोरेशनवाल्याला सांगितलं का मग डेकोरेशनवाल्याला हं हं हं जेवणाची व्यवस्था जेवणाची व्यवस्था

हं हं हं

देवी देवी कुठून आणायची यावर्षी मग मागून जिथं आण जिथून आणली होती आपण अमरावतीहून आणली होती बघा तर तिथूनच आणसान काय या बारील या पण वेळेस हं डी जे डी जे कितीला सांगितला मग हो का एवढी वर्गणी होईल का जमा पण हां बरं जेवण जेवण ठेवणार ना मग आखरीच्या दिवशी हं हं हो हो बरोबर डी जे सांगायची एवढी घाई नव्हती आधी नियोजन करायला पाहिजे होतं ना हो काय बराबर बरं बरं ठीक आहे ना हं मी आलो की मला भेटा तुम्ही मग भेटतोच मी संध्याकाळी हं हं ठीक आहे मग